मी एक सर्वसाधारण कुटुंबात जन्म झालेला मुलगा प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण दोन्हीही गावातच झाले सेमी इंग्लिश मीडियम असल्यामुळे विकासाला तेवढा वाव मिळाला नाही आणि शैक्षणिक साधनांची उपलब्धता पण त्यावेळी तेवढी नव्हती परंतु तरीही अशा परिस्थितीत मी माझी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करून कॉलेजसाठी बाहेरगावी पडलो व त्यानंतर मी यशाचा एक एक टप्पा गाठत गेलो आज मी एका मोठ्या शहरामध्ये एका मोठ्या शाळेमध्ये एका पदवीवर नोकरी करतो आहे हीच माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे आणि त्यासाठी केलेली सर्व प्रयत्न माझे सफल झाले व त्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे